नमस्कार मंगल गोवर्थन आपल्याशी बोलत आहे माझे ऑफिसचे काम घरून असल्यामुळे माझी कार्ड एअरटेल ऑफिसचे आहे त्याचा डाटा किती आहे हो हे तुम्ही तपासून सांगावे माझा मोबाईल क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असा असून त्याची त्याचा डाटा सांगण्याची मला गरज आहे